साहेब बँकेत लागला ना फोन तुमच्या बरं बरं बरं आम्हाला लोन पाहिजे होतं हो घरासाठी घरासाठी लोन पाहिजे होतं आणि त्याच्या घराच्या सोबत एक बिजनेस स्टार्टप करायचा होता त्यासाठी लोन पाहिजे आम्हाला हो हो हो हो हो बिजनेस पण पाय स्टार बिजनेस स्टार्टप करायचा आहे आम्हाला नाही नाही पहिल्या वेळेसच चौकशी करत आहोत सर

नाही मला लिष्ट द्या ना पाठवून किंवा सांगा ना कागदपत्रं काय लागतात ते हो हो हो हो बरं बरं बरं नवीन नवीनच स्टार्टप करायचा आम्हाला बिजनेस नाही फक्त बाहेर तसाच करत होतो बुवा बिना ह्याचा तर आता हा बिना आम्हाला का मॅनिफॅक्चरिंगमध्ये करायचा आहे तेलघाणा टाकायचा आहे बुवा

हो हो एक आमचा मित्र आहे तो घेतो म्हणे रॉ प्रॉडक

नाही नाही भाड्यानं घेतो हो साहेब सध्या आता

दोन हजार स्क्वेअर फूटे फुट उघडायचा आहे हो हो हो हो हो हो फक्त मला उभे करण्यासाठी पाहिजे लोन हो हो हो हो हो

ठीक आहे ठीक आहे सर काय हरकत नाही काय हरकत नाही चालेल चालेल हां हां चालेल चालेल काय हरकत नाही आं ठीक ठीक ठीक सर हो धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद